पाककलेमध्ये मला ज्या आवडतं ते अंड्याची भाजी बनवायला जास्त आवडतं अंड्याचे पदार्थ कुठलेही असो मला जरा बनवायला आवडतं माझ्या आवडीचा पदार्थ आहे तो तर त्यामध्ये वेगवेगळ्या अंड्याची जी रस्साभाजी आहे किंवा अंड्याचं ऑमलेट आहे अंड्याची भुर्जी आहे बैलभुर्जी आहे अंड्याचं म्हणजे खूप सारे खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीनं पाककलेत अंड्याचा वापर करला केला जातो आणि आता समजा एक विशिष्ट म्हटलं तर अंड्याची रस्सा ग्रेवी आपण लक्षात घेतली तर त्यामध्ये खूप सारे गरम मसाले वगैरे आपण वापरतो जिरे मोहरी हळद अद्रक लसूण कांदा टोमॅटो या सर्वांची पेस्ट असते तर हे सगळे मद मसाले पदार्थ त्या र र ग्रेवीच्या भाजीमध्ये वापरले जातात त्याचबरोबर ऑमलेट असेल तर ऑमलेटमध्ये कांदा लिंबू तेल वापरलं जातं अशा खूप सारे पदार्थ आ तर भुर्जी करायची असेल तर तेच तेच फक्त फ्राय करून त्याच्यामध्ये एकदम छोटे छोटे त्याचे तुकडे करून ते वा प फ्रायच्या ते तव्यावर तेल टाकून फ्राय केलं जातं ते देखील छान लागतं त्यामध्येही वेगवेगळे मसाले प गरम मसाला असतो चाट मसाला टाकला जातो या मसाल्याचा वापर करून एकदम छान भुर्जी होते तर भुर्जीसोबत आहे की एक फ्राय अंडा उकडलेल्या अंड्याचं बॉईल फ्राय भुर्जी देखील होते उकडलेले अंडे क्रश करून त्यामध्ये वेगवेगळे मसाले टाकून तर तेलामध्ये ती जर फ्राय करून घेतलं तर एकदम खूप छान असा त्याच्यामध्ये सुवासही येतो आणि गंधही त्याला लागतो आणि एकदम त्याची चवही एकदम छान लागते तर अशा अंड्याचे वेगवेगळे वेगवेगळे पदार्थ मला करायला आवडतं